सध्याची परिस्थिती पाहता बेरोजगारी हा अतिशय गंभीर विषय झालेला आहे बेरोजगारी हा प्रत्येकच युवकांचा प्रत्येकच तरुणाचा खूप मोठा प्रश्न झालेला आहे प्रत्येक युवक प्रत्येक नागरिक हा बेरोजगारामुळं ग्रासलेला आहे बेरोजगारी हे मात्र तरुणच नव्हे तर मध्यमवर्गीय गरीबवर्गीय ह्या लोकांमध्ये खूप जास्त प्रमाण दिसत आहे गावातील तरुण हा रोजगाराच्या आशेने शहराकडे धाव घेत आहे त्यामुळे झाले काय लोकसंख्या ही भरा म्हणजे खूप वाढलेली असून त्यांना रोजगार हा खूप कमी पडत आहे तर मला असं वाटते तर जे सरकार आहे तो राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो युवकांकडे त्यांनी जातीनं लक्ष द्यायला पाहिजे शिक्षित म्हणजेच सुशिक्षित बेरोजगारी एवढी वाढलेली आहे सुशिक्षित बेरोजगार वाढले तर आहेच परत उच्चशिक्षित पण बेरोजगार वाढलेले आहे तर त्यांना त्यांच्यानुसार जसं होईल तसं त्यांना रोजगार अव म्हणजे उपलब्ध करून द्या द्यायला पाहिजे जसं एखादा युवक त्याला त्याला जर त्याच्यात जर कला असेल उद्योग करण्याची आणि त्याच्याकडे परिस्थिती नाही आहे त्याच्याकडे पैसा नाही आहे तर सरकारने कमी व्याज दरात त्याला लोन काढून जास्त प्रमाणात लोन द्यावे जेणेकरून त्यांनी त्याचा उद्योग हा निर्माण केला पाहिजे आणि जे जे गरीब वर्गातील मुलं आहे जे खेड्या भागातून आलेले आहेत त्यांना शहराच्या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या म्हणजे तयार करायला पाहिजे आणि त्या कंपनीत त्याला कायमस्वरूपीचा रोजगार द्यायला पाहिजे अशाप्रकारे भागातील आमच्या भागातील या देशातील काही बेरोजगारी कमी होईल असे मला वाटते